हॅलो हां इथनिक टेलर का हां मी प्रीती कुलकर्णी बोलते आहे मला ना एक ड्रेस जरा थोडा लवकर शिवून मिळेल का फुल गाऊन शिवायचा आहे साडीचा शिवतात ना तसा अहो पण हो पण मी एरव्ही कधी तुम्हाला अशी रिक्वेस्ट म्हणजे विनंती करत नाही ना पण आता द्या ना जरा माझ्या मुलीचा साखरपुडा आहे हो पुढच्या आठवड्यात हो ना बघा काही तरी कारण मी तुमची नेहमीची ग्राहक आहे ना आणि आता एरव्ही काय मी तुम्हाला अशी गडबड करत नाही पाहिजे तर मी तुम्हाला त्याचं पॅटर्न पण देते म्हणजे तुम्हाला ते ठरवण्यात पण वेळ जाणार नाही फक्त तुम्ही मला शिवून द्या हो ना पण बघा ना काहीतरी एक विनंती आहे तुम्हाला मला जरा पाहिजे होतं लवकर झालं तर बरं होईल कारण ना परत मग मला बाकीचे जेव्हा ब हे शिवायचेच ना ब्लाऊज वगेरे तेव्हा मी खूप तुम्हाला आधी येऊन देऊन जाईन तर तेव्हा तुम्हाला असं खूप घाई नाही करणार पण एवढा द्या ना मला पुढच्या आठवड्यात म्हणजे अजून एक आठ दहा दिवस आहे मी तुम्हाला आजच आता किती वाजलेत मी सकाळी आपले दहा वाजलेत ना मी तुम्हाला एक तासाभरात आणून देते आणि मेजरमेंट वगैरे घेऊन तुम्ही करू शकता सुरवात पॅटर्न पण मी देते म्हणजे तुम्हाला तेही शोधायला नको कारण बराच वेळ आपला जातो ना असं नको तसं तर मी ते पण देते तुम्हाला आणि साडीचा एकच आहे फक्त जास्त नाही मग मी जास्त जे मला शिवायचेत ना कपडे ते मी तुम्हाला महिनाभर आधी आणून देईन पण यावेळेस द्या ना जरा हो ना हो ना मला खूप बरं वाटलं कारण मी अगदीच साडी आहे माझी एक सिल्कची साडी आहे त्याला आपल्याला अस्तर वगैरे लावून करावं लागेल आणि पाहिजे तर थोडंसं त्याला जो हे करायचं आहे ना लेस वगैरे ते पण मी तुम्हाला सगळं आणून देते मी तुम्हाला फक्त तेवढं हो हो मी सगळं आणून देते तुम्हाला दुपारपर्यंत येते सगळं घेऊन येते आणि तेवढं प्लीज द्या मला जरा हं हो हो हो नाही आणि मलाही ते नंतर घालण्याचं हे असतं ना त्यामुळे ते चांगलंच पाहिजे मी ते आणून देते तुम्हाला सगळंच आणून देते लेस वगैरे काय लावायचेत ना बटन्स वगैरे ते पण सगळं आणून देते आणि पॅटर्न पण देते म्हणजे फक्त तुम्हाला माझं माप घेऊन तुम्हाला सुरुवात करता येईल की तेवढंसं यावेळेस द्या ना हं मी येते दुपारी सगळं घेऊन येते हो हो हो हो मला म्हणजे मी खूप भरवशावर होते त्यामुळे आपले नेहमीचे एवढ्या वर्षाचे संबंध आहेत ना त्यामुळे म्हणजे मला नक्की मिळेल अशी खात्री होती खूप खूप धन्यवाद हो ना हो ना चालेल चालेल आणि तुमचं एवढं परफेक्ट तुमचं शिग शिवणं एवढं छान असतं ना त्यामुळे मला तुमच्याकडे शिवायला मी कुठेच जात नाही त्यामुळे आता असं विचारच येत नाही अरे म्हणलं या नक्की देतील आपल्याला तर मी येते दुपारी हां हो हो येते चला धन्यवाद